झाडांची उन्हाळ्याच्या दिवसात जास्त काळजी घ्यावी लागते कारन थंडीमध्ये एकदा पाणी घातले तरी चालते पण उन्हाळ्यात त्यांना दोन वेळा पाणी घालावं लागते नुसतं पाणीच नाही त्यांना फंगस पकडतो तर की बुर्ष त्या फंगस म्हणजे बुरशी त्या बुरशीसाठी त्यांना औषधं मारावं लागतात मग ते आपले रेडिमेड पण मिळतात औषधं किंवा आपण कडेलिंबाचा पाला उकडून त्याचं पाणी थंड करून ते मारू शकतो खत म्हणून चहा पावडं सुकून ती चांगली धुवून सुकवायची चहा पावड आणि ते चहा चहा बनवल्यानंतर चा बनवल्यानंतर जी चा पावडर धुवायची चांगली ती सुपायची चांगली कडक झाली की ती कुसकरून ती घालायची किंवा मिक्सरला लावून घालायची माती उकरून त्या आतमध्ये घालायची बाहेर घालायची नाही आणि कांद्याची सालं ते कांद्याची सालं पाण्यात चोवीस तास भिजत घालायची आणि त्याचं पाणी त्या कांद्याच्या सगळी सालं काढून तो पाणी पिळून घ्यायचं जेवढं पाणी एक तांब्या पाणी असेल तर एक एक तांब्या कांद्याचं पाणी असेल सालांचं तर एक तांब्या साधं पाणी असं मिक्स करून ते झाडाला घालाय ते खत आहे किंवा नारळाची कीस तुम्हाला मिक्सरला लावूनसुद्धा त्याचं तो बारीक चुरा असतो तो चुरा घालायचं कोकोपीट म्हणतात त्याला ते घालायचं सतत काळजी घ्यायची म्हणजे बुर्शी येऊ नाही त्याना बारीक लांबट कीड पडते ती पानं अशी गोल खाते ते लक्ष द्यावं लागते ते पानं खुडायवी लागतात जे मात परत सपे बुष्टी झाली ती वरची टोकं काढावी लागतात काळजी तर खूप प्रकारे घेऊ शकतं आपण पण आपण कसं लक्ष देतो कसं बघतो किती पाणी घालतो जास्त पाणी घातलं तरीसुद्धा मुळं सडून धाडं सुकतात खराब होऊन जातं सडून जातात त्यामुळे काही झ झाडांना कमी पाणी लागतं काही झाडांना भरपूर पाणी लागतं काही झाडांना दोन दिवस पाणी नसलंही ज तरी जगतात तसं ब्रह्मकमळ त्याला एक दिवस पाणी नाही घातलं तरी ते जगतं तसं स्नेक प्लांट त्याला दोनतीन दिवस नाही घातलं तरी त्याला काही होत नाही तेसुद्धा जगतं असे कितकतरी प्लांट आहे म्हणजे स्नेक प्लांट एक लांब आहे मोठ्ठं वाढत जातं एक आहे ते कमळासारखं वाढतं दुसरं एक स्ने स्नेक प्लांट आहे ते छोटे छोटे छोटे छोटे असतात असे वेगवेगळ्या प्रकारची खूप झाडं आहे आपण कशी काय मनीप्लांट मनीप्लांट तुम्ही छोटे छोटे तुकड्यांमध्ये कापून जर ते रेथ सर गोल असे गोल गोल गोल गोल अशे रोवले तर ते सुंदर वाढतात त्याला खालून मुळं येतात छान छान आणि त्याला सुंदर पालवी त्यांचं पूर्ण तुमची जी कुंडी आहे ती पूर्ण भरून जाते असं वेगवेगळ्या प्रकारे आपण लावू शकतो वेगवेगळी झाडं घोळीची झाडं ती पण ना बाटलीत होल पाडून त्यात माती घालून ती त्याचे बारीक बारीक तुकडे लावले अन व्यवस्थित थोडं थोडं पाणी घातलं तर ते घोळीचं झाडं पूर्ण बाटलीला सुंदर वाढतात घोळ म्हणा चिनी गुलाब म्हणा काही कोणतेही झाड प्रत्येक गुलाबाची झाडं गुलाब आल्यानंतर प्रत्येक वेळेस गुलाबाचं झाड ठरावीक पद्धतीने कापावं लागते मग त्याला नवीन पालवी येते तर ते कापलं नाही तर गुलाबसुद्धा व्यवस्थित वाढत नाही तोसुद्धा खराब होऊ शकतो तर त्या ह्या सगळ्याची काळजी घ्यावी लागते मायडं स्नेक प्लांट आहे मनी प्लांट आहे शोची खूप आहेत गुलाबाचं आहे मनी प्लांट तर खूपच आहे मायाकडे परत शेवंती आहे दोन प्रकारचे शेवंती होते एक माझी बरीच वर्षं होती जुनी ती आता हे झाली पण दुसरी आहे बटन शेवंती आहे असे खूप प्रकारचे जास्वंदी जावसवंदीला तर खूपच जपावं लागते कारण जास्वंदीच्या झाडाला लवकर बुरशी येते जास्वंदीचे झाड गोड असतं गोड गोड टायत म्हणून त्याला लवकर फंगस पकडतं त्याला सत्तत तुम्हाला कडिलिंबाचं ते र रस मारावं लागतो किंवा तुम्ही खाण्याचा सोडा आहे तो पाण्यात घालून चांगला हलवून त्याचं पाणी मारा असं सगळ्या आणि दुकानात तुम्हाला रेडीमेडही मिळतात तेही पाणी मारू शकतात अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या झाडाची निगा राखवी लागते